हा हॅलो नमस्कार बोला हो आमचं ज्वेलरच आहे बापना ज्वेलर माहिती असेल ना तुम्हाला शहरात प्रसिद्ध आहे बापना ज्वेलर बापना बापना ज्वेलर तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला पाहिजे काय सोन आहे डायमंड आहे मला काय पाहिजे तर सांगा त्याप्रमाणे होईल तुम्हाला हो आहे ना सोन्याचे मंगलसूत्र आहे हो डिजाईन भरपूर आहे आमच्याकडे डिझाईन तुम्हाला पहावं लागेल पहावं लागेल कोणत्यापण डिझाईन पाहिजेत नेकलेस हो आहेत ना आहे आहे कुठले पाहिजे सर्व आमच्याकडे प्रोडक्ट आहेत तुम्हाला एकदा पाहून घ घ्यावं लागेल कोणती डिझाईन आवडेल त्याप्रमाणे देऊ हो आहेत ना आहेत

काय पाहिजे त्याप्रमाणे येऊ हा आता एक लाख रुपये होत चाललय चोवीस कॅरेटला बावीस कॅरेट एक्याण्णव हजार रुपयाला आहे तेवीस कॅरेट एक लाख रुपये एक लाख रुपये चालू आहे व्हॉटसअप ठीक आहे पाठवा नंबर पाठवून देईल झाले हरकत नाही तर तुम्ही स्वतःहून समोर पाहिलं तर बरं असेल तुम्हाला वेगळं पहायला मिळेल तुम्हाला किती पाठवणार आम्ही तर मग तुम्ही स्वतः समोर समोरच पाहिलं तरं योग्य होईल ना दुकान सकाळी नऊला उगडून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत चालू असतं संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सकाळी सकाळी अकरावाजता उघडं होतं नऊ वाजेच चालतंय नऊ वाजेपर्यंत तरी तुम्ही एकदा अवश्य भेट द्या पहा त्यानंतर पुढे व्यवहार करता येईल द्यालत होतं

चालेल चालेल या कधी या वेगवेगळ्या प्रकारचे चांगल्या प्रकारचे दागिने आमच्याकडे आहेत खात्रीशी करून मिळते खात्रीशी मिळते आणि योग्य भावात वाढवून मिळतील येऊन जा येऊन जा असं कार करता आहात ओके या